आम्ही लहान होतो तेव्हा खूप खेळायचो आम्हाला असं धावायची रनिंग करायची खूप आवड होती आम्ही रनिंग करायला पण जात होतो आणि माझ्या अशा चार पाच मैत्रिणी आम्ही त्या मैत्रिणींना कॉल करायचं आणि त्याच्याचं त्यांला घेऊन आम्ही धावायला जायचं रनिंग करायचं कारण की आमच्या शाळेमध्ये स्पर्धा होती मग आम्हाला धावायची स्प प्रॅक्टिस करायची होती म्हणून आम्ही धावायचं आणि खूप गप्पा असं करायच्या थकलो की तिकडून नंतर आम्ही घरी यायचं घरी यायचं बसायचं संध्याकाळी पुन्हा नाही दिवस अजून केव्हा जा आल अध्येमध्येमध्ये नाही गेलो तरी मग असं संध्याकाळी जेवण झालं का फिरायला जायचं आता कसं झालं आता माझं लग्न झालं आता कसं मी रनिंग वगैरे करत नाही पण मी संध्याकाळी जेवण झालं की आम्ही आमच्या पवनारला प्रेट्रोल पंपापर्यंत किंवा शाहाग्राम रोडनी आम्ही फिरायला जात असतो लेडीज कंपनी आहे पाच सहा मैत्रिणी आम्ही इथल्या पण इथले मी मैत्रिणी बनवलेले आहे इथे पण मी मैत्रिण म्हणूनच समजा आपल्या सगळ्याजणी ग्रुपमध्ये पाच सहा जणी राहाते आम्ही फिरायला जात असतो एवढ्या मैत्रिणी छान एक एखादी किलोमीटरवर आम्ही फिरत असते जात दररोजच जायचं दररोज फिरायचं जेवण झालं की आम्ही फिरत असतो आणि पुन्हा तिकडून परत घरी यायचं आम्हाला दहा अकरा वाजून जायचं फिरेपर्यंत आम्ही असं फिरत येत असतो